आपलं काम हे प्रत्येकाला खूप महत्त्वाचं वाटतं कारण जे काम आपण करतो ते खूप महत्त्वाचं आहे आणि आपण त्याला महत्त्व देतोच पण आपल्या कामासोबत आपलं स्वतःचं पण काही आयुष्य असतं आणि त्याच्यातही आपले छंद आणि आवडीनिवडी असू शकतात तर माझे पण काही छंद आहेत काही आवडी आहेत जसं कविता लिहिणं कॉलेजपासूनच आवड आहे मला कविता लिहिणं पेपरमध्ये लेख माझे छापून आलेले आहेत त्याच्यानंतर मला नृत्याची आवड आहे नाटकांची आवड आहे आणि खूप मोठी म जास्त आवड म्हणजे तर कविता वा वाचणं आणि कादंबऱ्या वाचणं व रीडिंगची खूप आवड आहे त्याच्यानंतर दुसऱ्यांना मदत करायची आवड आहे कुणाला जर काही काम आवं अडलं असेल काही कोणाला हवी असेल आपली मदत तर मी नक्कीच मदत करायला तयार असते त्याच्यानंतर भरपूर गोष्टी आहेत की ज्या आपण करायला पाहिजे किंवा आवडतात तर त्याच्यामध्ये ह्या जास्त महत्त्वाच्या ज्याला ह्याला मी वरती ठेवील वाचन लेखन आणि नृत्य नाटक ह्या गोष्टी आहेत